आमच्या गावामध्ये जर कोणीही माणसाचा अवयव फ्रॅक्चर होतो जसे की त्याचा हात किंवा पाय तो काही काम करत्या वेळेस या या काही खेळ जसे की कबड्डी आणि क्रिकेट खेळत्या वेळेस त्या माणसाचा अवयव फ्रॅक्चर होतो तर आम्ही त्याला सर्वात पहिले खाली झोपवतो आणि जर त्याचा समजा की हात फ्रॅक्चर असेल तर त्याचा हात सर्वात पहिले सिधा स्ट्रेट करायचो आणि त्या हाताचीही तेलाने मालीश कर करून द्यायचो आणि मग त्याला आपल्या गावातल्या एका वैद्याकडे नेत असायचो त्याच्या उपचारासाठी आणि तो वैद्य त्याला एक रोटी आणि त्या त्यावर गरम तेलाची पट्टी बांधून द्यायचा आणि तो मग काही दिवसामध्ये बरे होऊन जायचा असे उपचार आम्ही फ्रॅक्चर झाल्यास करत असायचो